हां बोला हां हां हां अच्छा आता तुमची पत्रिका बनली आहे का पत्रिका हां हां तर आता तुमच्या जन्म जन्म वगैरे कुठे झाला होता ते वगैरे पाहावं लागेल सांगून द्या हां तुमची जन्मपत्रिका जन्माचा वेळ आणि कुठे झाला होता हे वगैरे पहावं लागेल ते सांगून द्याल हां हां अच्छा तर तुमच्या आता दिसत आहे राहू वगैरे लागलेला तर त्यांचा निवारण करावं लागेल पूजा वगैरे करावं लागेल सं राहू वगैरे आहे तर हो तर ते त्याच्या काही हे करावं लागेल ना तुमच्या याच्यामध्ये राहू आलेला आहे तर ते पहावं लागेल आता पैसे तर आता पत्रिकेचं तुम्ही तर सांगितलं आता प तरी लागतील आता सहाशे सातशे रुपये तर नाही ते तर क पूजा वगैरे करा सा सामग्री वगैरे घ्यावा लागते ना हो तेवढा तर होतेच आहे ते तर मी कमीच सांगितले तुमची पत्रिका पाठवून द्या पा पत्रिका आणि जन्म वगैरे कुठे झाला ते जाय पूर्ण डिटेल्स उद्या वगैरे पाठवून द्या मग मी पाहते सांगते दोन तीन दिवसानं हो हो होऊन जाईल ना मी मग पूजा हे करू होऊन जाईल

हो हो मिळेल ना मिळेल मिळेल मिळेल आम्ही पैसे कशाचे घेतो मग आ पूजा वगैरे करतो ना आ हो हो हो हो हो हो ठीक